आमच्या संस्कृतीमध्ये सर्वात जास्त व्यवसाय म्हटला तर मच्छीमारीचा व्यवसाय आहे जो आगरी कोळी लोकांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो आणि मच्छीमार हा व्यवसाय मुळात समुद्रात केला जातो आणि आता तर त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजे नदीमध्ये जी मच्छीमारी केली जाते किंवा समुद्रामध्ये मच्छीमारी केली जाते हा एक प्रकार झाला आणि आता आमच्याकडे गोडी मच्छी म्हणजे गोड्या पाण्यातील मच्छी हा एक व्यवसाय केला जातो ज्यात त्यामध्ये जिताडा असेल कटला असेल किंवा इतर छोटी मच्छी असेल या मच्छीचा व्यवसाय केला जातो जास्त प्रमाणात अलिबाग मुंबई कोकण ह्या भागात जास्त मच्छीमारीचा व्यवसाय हा आगरी कोळी लोकं करत असतात तसा बघायला गेला तर मुंबईमध्ये हा प्रमाण जास्त चालतो इतर देशात इतर राज्यामध्ये म्हणजे जसे की कोल्हापूर झालं किंवा सोलापूर झाला या ठिकाणी गोड्या पाण्याची मच्छी मिळते कारण इथे समुद्र नाही आहे त्याच्यामुळे अलिबाग मुंबई कोकण इथून कोल्हापूर इथे मच्छी किंवा मासेमारी केलेली मच्छी नेली जाते आणि हा व्यवसाय मुळात आगरी कोळी लोकं करत असल्याने खूप खोल समुद्रात जाऊन हा व्यवसाय केला जातो ज्या बोटी समुद्रात जातात त्या जवळ जवळ महिनाभर मच्छीमारीसाठी जातात आणि महिन्यानंतर परत आल्यानंतर जी मोठी मोठी मच्छी मिळते खोल समुद्रातली त्याचा व्यवसाय केला जातो त्याच बरोबर खाडीतील छोट्या मच्छीचा व्यवसाय हा खेडेगावात किंवा गावाठिकाणी केला जातो तर असे प्रकार मच्छीमारीचे आमच्या समाजामध्ये आहेत